बालपणी मी सहसा कुठे जायचोच नाही घरचे मला कुठे घेऊनच जात नव्हते नेलं तर नेलं तर कुठे इथे नांदगाव पेठ म्हणून बारा किलोमीटर अमरावतीपासून गाव आहे माझ्या मामाचे गाव मला तिथे न्यायचे नाहीतर जास्तीत जास्त येऊन जाऊन आम्ही शेगावला जायचो रेल्वेने तर त्या प्रकारे माझं बालपण बालपणाचा प्रवास वगैरे सहसा जास्त काही झालाच नाही पण एकदा अशी गोष्ट झाली की मी तिसरीमध्ये असताना मी मामाच्या गावाला एकटा जायचा निर्णय केला आणि तो निर्णय करत असताना अमरावतीवरून मी चित्रा चौक म्हणून जो एरिया आहे तिथून त्याचे ऑटो मिळायचे त्या ऑटोत मी बसलो आणि त्या ऑटोने मी नांदगाव पेठ मामाच्या गावाला गेलो नांदगाव पेठ गेलो तर तिथे ऑटोवाल्यांचे दोन स्टॉप होते एक गावाच्या अंदर जिथून मला मामाच्या घराचा रस्ता माहीत होता आणि एक हायवेवरून नागपूर हायवेवरती गाव असल्यामुळे पहिला ऑटो हायवेजवळ थांबायचा जिथे ज्या लोकांना उतरायचे तिथे उतरायचे बाकीचे लोक गावात जायचे मला ते काही लक्षात न आल्यामुळे मी हायवेवरच उतरून गेलो हायवेवर उतरल्यानंतर मला ती सगळी जागा एकदम अनोळखी वाटली आणि मला असं वाटले की मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे त्यानंतर तिथे लोकांची मदत घेऊन मग एका काकांनी मला त्यांच्या बैलगाडीमध्ये माझ्या मामाच्या घरापर्यंत सोडून दिले